आमच्या राज्यामध्ये वाहतूक सेवा हे थोड्याफार प्रमाणात चांगली असल्याचे दिसून येते परंतु बऱ्याचशा भागामध्ये आजही वाहतूक सेवा ही पोहोचलेली नाही मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावालाच लागून हायवे जातो म्हणजेच हा समृद्धी महामार्ग गावाजवळून जातो त्याच्या अगोदर एक हायवे पण आमच्या गावात जवळून जातो परंतु दुसऱ्या गावावरून गावाला जाण्यासाठी योग्य ते सेवा उपलब्ध नाही आहे जसे की बस सुविधा झाली मी जेव्हापासून पाहातो तेव्हापासून मी त्या रोडवर बस चाललेली पाहिली नाही त्यामुळे ॲटोवाले आपल्या मनानेच तिकिटांचे पैसे वाढवून प्रवाशांची लूट करत असतात परंतु यावर कोणाचे नि निर्बंध नसल्यामुळे हे कित्येक वर्षापासून तसेच चालू आहे बऱ्याचशा भागांमध्ये दुर्मिळ भागांमध्ये रस्ते नसल्यामुळे कित्येक लोकांचे जीव जातात जे रस्ते चांगले होते समृद्धी महामार्गाने तेही रस्ते खराब केले आणि तो मार्ग चालू झाल्यानंतर त्या रस्त्यांची डागडुजी पण केली गेलेली नाही